मला वर्धा ते नागपूर या मार्गाने जायचे होते पण ते एजन्सीला मी जे कार बुकिंग केली होती त्यासाठी मला ते कॅन्सल करावी लागले म्हणून ते रद्द झाले माझे त्याच्यामुळे मला एजन्सीने पैसे वापस करावे अशी मी त्यांना विनंती करते म्हणून माझे पैसे त्यांनी वापस द्यावे